आमच्या इक माझ्या इकडे बगीचा तयार क कराय करायचा म्हणजे आम्ही पहिले नर्सरीतून झाडं ऑर्डर करतात आणि मग त्या झाडं ऑर्डर केल्यानंतर घरी लावतो आम्ही त्यांना लावल्यावर त्याला पाणी वगैरे देऊ त्याला मोठे मोठे करायचे बगीचा मला फार आवडतो फुलाचा बगीचा खूपच आवडतं आहे आणि मला तर जास्तीत जास्त चिकू तर खूपच आवडतात त्या आम्ही चिकूची झाडं वगैरे लावले होते मी घरी त्यांना पाणी वागून टाकले त्यांना खत टाकलं बकरीची लेंडी खत टाकून त्यांना अळं केलं त्यालातपणे झाडं मोठे मोठे केले आणि मग बगीचा तयार केला बगीचा तयार केल्यावर मग त्यान् त्याच्या झाडाला खूप मस्त मस्त फुलं येव् येऊ लागले फळं पण लागू लागले झाडेनं